हॅलो हां माझा ग्राहक क्रमांक आहे एक सात शून्य शून्य एक दोन तीन आठ शून्य दोन तीन चार हां तर मला असं सांगायचं होतं की मी काही दिवसांसाठी साधारण दीड दोन महिन्यांसाठी मी परदेशात चालली आहे इंग्लंडला तर मला माझ्या ईमेल आय डीवर तुमच्या बिलांची स्मरणपत्रं किंवा जे काही अपडेट्स असतील ते माझ्या ईमेल आयडीवर यावेत याच्यासाठी तुम्ही काही स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन रेकॉर्ड करून घेऊ शकता का ओके मी माझा आत्ताचा नंबर सांगते तुम्हाला नऊ पाच दोन तीन पाच शून्य शून्य दोन दोन नऊ हां आणि माझा ईमेल आय डी आहे अनु ए एन यू डॉट जगताप जे ए जी टी ए पे टी ए पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर ह्या दोन्ही म्हणजे आता तुम्ही मेलवर तर पाठवाल एस एम एस मला तिकडे येणार नाही कारण हा नंबर माझा तिकडे जाऊन बदलेल तर तुम्ही माझा नवीन नंबर पण रेकॉर्ड करून घेता का चार चार सात चार दोन नऊ दोन सात सात सात चार दोन ओके तुम्ही जी काय स्टँडर्ड इंस्ट्रक्शन घेतली असेल त्याचा नंबर मला येईल ना हो चालेल एस एम एसवर पाठवा हो आणि एस एम एस पण या नंबरवर आले तर बरं होईल चालेल ओके धन्यवाद